हॅलो जय भोले रेस्टॉरंटमधून बोलत आहे का मला इटालियन मेक्सिकन चायनीज पाहिजे होतं आणि मंचुरियन फ्राइड राईस आणि नुडल्स मंचुरियन ही मला ऑर्डर करायची होती आणि म मला कोले लेआऊट भाग तीनमधे पाठवून द्या